हॅलो हां मी तुम्हालाच फोन लावत होते की तुमच्या ह्याला आम्हाला भेट द्यायची आमचा मोठा ग्रुप आहे पंधरा वीस जणांचा तर सोय होऊ शकते का नाही दिवसभरासाठी

बरं हां हो का अरे वा हां नाही सगळे सगळे व्हेज आहेत सगळे व्हेज हां बरं बरं बरं हां

हुरडा कधी असतो तुमच्याकडे हुरडा कधी असतो

हो बरं

इतकं सुंदर वर्णन केलं आहे की अगदी आम्हाला उत्सुकता लागली यायची आता

वीस जणांचा ग्रुप आहे आणि पुण्यातनं यायचं तर कसं काय पुण्यातनं आम्ही गाडी घेऊन येणार

हो का अरे वा छानच खूपच हो हो हाच आहे फोन नंबर हे वॉट्सअप पण आहे हो वॉट्सअप केलं तरी चालेल तुम्ही साधारण मी सांगते पुढच्या आठवड्यात आमचं विचार आहे आणि तारीख तुम्हाला कन्फम कळवते असं काही नाही ना बुकिंग की आठ दिवस बुकिंग आधी करायचं वगैरे असं काही नाही ना मग चार्जेस वेगळे असतात का शनिवार रविवार चार्जेस वेगळे असतात फेमस आहेत का अच्छा हो हो चालेल अच्छा थँक्यू